हॅलो मॅडम आपण नारायणा इ टेक्नॉलॉजी स्कूलमधून ना नमस्कार मॅडम मी अंजली दाते बोलते परभणीवरून मला माझ्या ना नाताचं ॲडमिशन पाहिजे मॅडम तिथे तर प्रोसेस काय आहे त्याच्याबद्दलचे तीन वर्षांचा परभणीला मला प्रवेश घ्यायचा आहे आम्ही नेटवर सर्च केला आहे मॅडम ठीक आहे मॅडम मॅडम हा अर्ज ऑनलाईन की ऑफलाईन भरावं लागेल ठीक आहे ओके आणि परत ही विचारायचं होतं मॅडम की आपल्या इथं फॅसिलिटी काय काय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलं छोटे आहे ते त्यामानाने ट्रॅव्हलिंगचं जाण्यायेण्यासाठी बसची वगैरे व्यवस्था आहे का आपल्या इथे

अच्छा हो हो

चालेल मॅडम आणि म फीस मॅडम ॲडमिशन फीस वगैरे याच्याबद्दल काही माहिती येऊ शकता का अच्छा ठीक ठीक ठीक आहे मॅडम आणि अजून एक विचारायचं होतं की तुमच्या स्कूलमध्ये मुलांच्या टिफिनच्या संदर्भात वगैरे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत का की कारण काय तो छोटा आहे ना थोडंसं खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये त्याचा थोडंसा त्रास देतो तो आम्हाला म्हणजे तिथंही त्याचं सगळं व्यवस्थिशीर व्हायला पाहिजे तर त्याच्याबद्दल काही तुमच्या तिथे व्यवस्था आहे की आम्हाला घरूनच टिफिन वगैरे द्यावं लागेल त्याला अच्छा ओके

ओके मॅडम थँक्यू मॅडम बाकी मी माहिती नेटवरून घेईन ओके मॅडम बाय बाय